अन्य कोणत्या धर्मावर मला असं विशेष आकर्षण नाही कारण माझा हिंदू सनातन धर्म आहे तोच मी मानतो की जगात सर्वश्रेष्ठ आहे कारण इतर धर्मात बघायला गेलं तर बळी किंवा जास्त करून मदिरा ह्या गोष्टींचं सेवन वगैरे केलं जातं पण आमच्या धर्मात आमच्या धर्मात हे टाळलं जातं का कारण ह्या गोष्टीचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो आमच्या ग आमच्या हिंदू धर्मात बारीक बारीक गोष्टीचा खूप दृढ अभ्यास केलेला आहे जसं की आता अंघोळ करून आपण पूजा झाल्यानंतर तुळशीला तांब्याच्या पाण्यातनं पाणी सोडतो तर ते होतं कसं की जी सूर्याचं प्रकाश असतो त्याच्यातनं विशिष्ट रे असतात आणि ते तांब्याचं कॉपर वॉटरमधनं ते पास झाल्यानंतर त्याची गुड रेज म्हणून ते आपल्या बॉडीवर येतात त्याचा त्याचा खूप साइंटिफिकली खूप चांगला हे प्रभाव किंवा म्हणा उपयोग आहे परत आधीची लोकं आपली तांब्याच्या भांड्यात जेवायची कारण त्याच्यात खूप ते धातू असतात ते आपल्या बुद्धीला किंवा शरीरावर शरीराला बळ देणारे असतात आणि तसे ब बघायला गेलं तर आपला संस्कार आपले हिंदू ज जी संस्कृती आहे ती मुलींना सुद्धा संस्कारात ठेवते जसे बाकीचे संस्कृती आहे परदेशात तर ती मुलींना आताच्या काळात बघितलं तर ते वाया करते पण आपला हिंदू धर्म नेहमी सर्वांना चांगला बनवून ठेवतो चांगला मनुष्य बनायला शिकवतो धन्यवाद